शाळेनंतरच्या संध्याकाळच्या ज्या काही शिकवणी असतात खाजगी त्या मुलाला रिविझन देण्यासाठी असतात त्याचबरोबर मुलाला एक्स्ट्रा एक्स्ट्रा नॉलेज देण्यासाठी त्या असतात एक क्वेश्चन आपण अनेक प्रकारे कसा सॉल्व करू शकतो यासाठी ते एक्श्ट्रा खाजगी वर्ग असतात त्याच्यामध्ये मुलाला जर कॉ शाळेमधली पद्धत अवघड वाटली तर मुलगा त्या दुसऱ्या पद्धतीने ते काही स एक्झा ते काही प्रश्न असतील ते सॉल्व करतो त्याचबरोबर मुलांना एक प्रश्न अनेक प्रकारे सॉल्व करता येतात एक एक प्रश्न जो असंल तो वेगवेगळ्या पद्धतीने स सोडवायची सवय लागते